माझे लग्न करण्याचा घरच्यांनी निर्णय घेतला त्यामध्ये आम्ही पाच ठिकाणच्या मुली बघितल्या दावानेर अमरावती वर्धा यवतमाळ पण घरच्यांना काही पसंत पडली नाही मग आम्ही राणी अमरावती या गावातील मुलगी बघितली तर तिथे पसंती झाली मलाही ती पसंत पडली या गोष्टी विक्लिअज पणे पार पडल्या तिथेच मुलीच्या घरी दहा दिवसांनी आमचं लग्न पक्कं झालं मग ते त्यांच्याकडील पाहुणे व माझ्या घरी येऊ लागले न त्यामध्ये बोलचाल झाली साक्षगंध करण्याचं ठरले त्याची तारीख नऊ मार्च दोन हजार तेवीसला करण्याचे ठरले मुलीच्या राहत्या गावी शिव मंदिरात साक्षगंध सोहळ्याची तयारी केली जवळपास आम्ही दोन्ही पार्टी मिळून चारशे लोकांचे जेवण करण्याचं ठरवले मी माझ्याकडील जवळपास दीडशे ते दोनशे लोक बोलावले बाकी पाहुणे त्यांच्याकडीलसुद्धा दीडशे ते दोनशे होते आम्ही नऊ तारखेला सर्व पाहुणे दुपारी बारा वाजता पोहोचलो नंतर आमचा मानपान झाला त्यानंतर सर्वप्रथम जेवणाची वेळ असल्यामुळे जेवणाचा कार्यक्रम भारतीय पद्धतीने ठेवण्यात आला त्यानंतर साधारणत तीन वाजेपर्यंत जेवणाचा कार्यक्रम पार पडला नंतर साक्षगंध सोहळ्याची तयारी केली त्यामध्ये ब्राम्हणाने रीतिरिवाजाप्रमाणे पूजा मांडली मग वर वधूला कपडे देण्याचा कार्यक्रम पार पडला नंतर तयारी करून वर वधू समोर आले नंतर साक्षगंध झाले नंतर अंगठी घालणे एकमेकांना हार घालणे त्यानंतर आम्ही दोघांनी मोठ्या लोकांचे रीतिरिविवरिवाजाप्रमाणे पाया पडून आशिर्वाद घेतला जवळपास सहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालला त्यानंतर आम्ही सगळ्यांचा म्हणजेच मुलीकडील पाहुण्यांचा रामराम घेतला व आम्ही जवळपास सात वाजता यवतमाळ येथे माझ्या घरी परत आलो अशाप्रकारे माझा साक्षगंध सोहळा पार पडला